आता प्रश्न असा आहे की माझ्या गाण्यात मी डायनॅमिक्स फ्रेझिंग आणि इंटरप्रिटेशन ह्याचा समावेश कसा करते तर हा खूप जास्ती गाण्यातला खोलवर विचार आहे की प्रत्येक गाण्यांमध्ये म्हणजे डायनॅमिझम कसं असायला पाहिजे फ्रेझिंग काय आहे आणि त्या गाण्याचं इंटरप्रिटेशन कसं आहे हे खूप जास्ती डीप अभ्यास केल्याने हे शक्य होणार आहे पण कसा इंटरप्रिट ह्याचा विचार पण समावेश कसा होतो हा विचार मी केलेला एवढा नाही पण डायनामिक्सचं म्हणाल तर थोडंसं वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत ऐकून किंवा ते स्वतः गाऊन इतरांकडून शिकून जसे संगीतामध्ये वेगवेगळे घराणे असतात तर प्रत्येक घराण्याचं डायनॅमिजम वेगळं असतं गाण्याचं तर ते थोडंसं इकडचं तिकडचं घेऊन तुम्ही तुमचं गाणं जास्ती रंजक पद्धतीने तुम्ही प्रोड्यूस करू शकता आणि परफॉर्म करू शकता आणि स्वतःच्या मानसिक स्थैर्याबद्दल मानसिक शांतता मानसिक समाधानाचं चं त्याच्यामध्ये जेव्हा रूपांतर होतं संगीताचं तेच माझं इंटरप्रिटेशन असणार आहे असा मी असाच विचार माझ्या मनात येतो आहे गाण्यात फ्रेझिंग आणि इंटरप्रिटेशनचा समावेश कसा करायचा ह्या बाबतीत थोडासा वेगळा विचार करूनच मला सांगायला लागेल की कुठल्या गाण्यात कसं इंटरप्रिट करायचं ते प्रत्येक वेळ तुमचे मूड पाहून ते गाणे त्या पद्धतीनी प्रो म्हणजे प्रत्येक राग वेगवेगळे असतात गाण्यामध्ये म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये वेगवेगळे राग असतात आणि त्याच्या त्याचा स्वतःचा मूड असतो प्रत्येक रागाचं वेळ ठरवलेली असते त्यावेळीचे गाणे सकाळचे वेगळे रात्रीचे वेगळे संध्याकाळचे वेगळे असे सगळे गाणे ते असतात वेगवेगळ्या वेळचे दॅट इज द डायनामिजम ॲक्चुअली की कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या प्रकारचे राग तुम्ही आळवावे हे डायनॅमिक्स असतं संगीतामध्ये आणि त्याप्रमाणे तुमच्या भावना इंटरप्रीट करू शकता तुम्ही त्या त्या रागामध्ये गाण्यांमधल्या कारण एखादं उदास गाणं असेल तर ते तुम्ही एखाद्या उदास रागातले उदास ट्यून म्हणजे मारवा वगैरेसारखे जे राग आहेत की जे खूप आर्त आणि उदात्त असे त्याच्यात उदास असे ट्युन्स काढू श स्वर काढून तुम्ही त्याप्रकारे ते इंटरप्रिट करू शकता असं मला वाटतं थँक्यू